आम्ही महाराष्ट्रामध्ये नांदेड येथे राहतो आणि आमच्या इथं लग्न समारंभ खूप मोठ्या प्रमाणात होतच राहतात आणि आमच्या इथं नांदेडमध्ये पाण्याची तेवढी पिलत नाही कारण आमच्या इथं विष्णुपुरी धरण हे आहे आणि इथं वर्षभर पाणी साठवून ठेवले जातात म्हणून आम्हाला तेवढं पाण्याची दिक्कत येत नाही आणि लग्नासाठी आम्ही पाणी आणि आम्ही टँकरमधून मागून घेतात म्हणून आम्हाला इथं नांदेडमध्ये पाण्याची दिक्कत येत नाही पाण्याची व्यवस्था हे टँकर किंवा फिल्टर याद्वारे केली जाते आणि आम्ही पाणी हे टँकर किंवा टँकरवाल्यांना फोन करून मागवतात लग्नासाठी लग्नासाठी मागवतात आणि इथं नांदेडमध्ये विष्णुपुरी डॅम आहे म्हणून आम्हाला पाण्याची तेवढी दिलच जात नाही इथं पाणी भरपूर आहे डॅम असल्यामुळं वर्षभर आम्हाला पाणी भेटते इकडं